रुपम रेस्टॉरंटमधून बोलत आहेत का मी काही जेवणाची ऑर्डर केलेली होती ती ऑर्डर माझ्या घरी आलेली आहे परंतु जे जेवण मी मागवलेलं आहे ते जेवण पॅकिंगमध्ये पूर्ण सांडलेलं आहे आणि ते जेवण जे आहे अक्षरश खराब झाल्यासारखं वाटते आहे आणि त्याची स्मेलसुद्धा येऊन राहिलेली आहे हे जे अन्न तुम्ही पाठवलेलं आहे ते अन्न नासलेलं आहे खराब झालेलं आहे तुम्ही हे जे अन्न पाठवलेलं आहेत हे अशाप्रकारचं अन्न तुम्ही कसं पाठवू शकता याप्रकारे जर तुमची मी कंप्लेंट केली तर तुमच्यावरती तक्रार होऊ शकते तर तुम्ही परत याची खबरदारी घ्या की अशाप्रकारचं हे अन्न जे आहे ते कोणालाही जाता कामा नये आणि हे जे ऑर्डर आहे हे तुम्ही परत घेऊन जा आणि मला फ्रेश जेवण पाठवा